मला कॅब बुक करायची होती मला मगर संग्रहालयमध्ये जायचं होतं कॅब बुक करायची होती मला आम्ही केडझरवरून

हो पण एका जणाचे पाचशे रुपये जास्त झाले ना आम्हाला म्हणजे मध्येच जायचं आहे पण तरी पण जास्तच पैसे झाले नाही चारशे रुपये पण पण जास्त दूर थोडी जायचं आहे आपल्याला मध्येच जायचं आहे आणि म्हणजे एका जणाचे चारशे रुपये आणि जर म्हणजे जास्त जणं झाले तर म्हणजे अजून कमी नाही कराल का तुम्ही चार जणांच्या ठीक आहे ना आणि गाडी वगैरे मग कुठून वगैरे याल तुम्ही आणि कसं म्हणजे लोकेशन वगैरे पाठवावं लागेल तुम्हाला कुठे याल तुम्ही ठीक आहे मी तसं तुम्हाला उद्या सांगते टाईम लोकेशन वगैरे सगळं काही मग तुम्हाला कॉल करेल मग तुम्ही सगळं मला मग तुम्ही मला पूर्ण इन्फॉर्मेशन तशी एक वेळा मोबाईलवर पाठवून द्या आणि मग गाडी वगैरे कोणती आहे ठीक आहे ना मी तसं सांगते तुम्हाला कॉल करून